या ठिकाणचं पर्यटन वाढवायसाठी किंवा आपली पर्यटनस्थळं सुशोभित करण्यासाठी अनेक सुधारणा करणं हे सरकारचं किंवा आपल्या ग्रामपंचायतीचं अर्थात महानगरपालिकेचं काम आहे यासाठी त्यांच्यासाठी माझी अशी सु सूचना असेल की तुम्ही पर्यटनाला थोडं जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे फायनॅन्शियल सपोर्ट म्हणजे निधी उत्पन्न करून दिला तर फा तेवढं सुशोभनाचं काम पटकन होईल आणि सगळ्यात मुख्यतः म्हणजे रस्ते काम व्यवस्थित झालं तर पर्यटनसुद्धा वाढेल कारण रस्ता हा खूप मोठा प्रॉब्लम ठरू शकतो पर्यटन विभागासाठी आणि सुशोभीकरण झालं तर मग ते त्याला पर्यटनाला एक वाव मिळतो चांगला आणि त्या बाबतीतच आपल्या इथल्या खाद्यसंस्कृतीचं सुधारणा करणं किंवा सोयीसुविधांच्या बाबतीत जी सुधारणा करणं आहे ती जर चांगली वाढवली अर्थात सगळ्या ठिकाणी डस्टबिन ठेवणं किंवा हॉटेल्स अवेलेबल असणं जवळपास या सगळ्याला जर आपण चालना दिली तर आपलं पर्यटन अनेक चांगल्या प्रकारांनी सुधारेल हीच माझी सूचना आहे